मी सध्या भेट दिलेल्या सगळ्यांत माझं आवडतं ठिकाण जर बोललात तर बाकु बाकु हे रशियापासून नुकतंच वेगळं झालेलं एक सुंदर शहर आहे जिथं वातावरण अतिशय सुंदर थंड वातावरण आहे जेच्या आजूबाजूला बर्फ वृष्टी होते ते एक अतिशय स्स सुंदर स्वच्छ स शहर आहे एक ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक शहर म्हणजे रशियापासून वेगळं होताना जेव्हा तिथल्या सैनिकांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या सैनिकांचा अजूनही तिथे स्टॅचू किंवा त्यांच्या समाधी अशा बांधलेल्या आहेत अतिशय सुंदर अतिशय स्वच्छ आणि टेक्नाॅलॉजीनी परिपूर्ण असं जर शहर म्हटलात तर माझ्या दृष्टिकोनानी बाकु म्हणेन जिथल्या लोकांचा स्वभाव अतिशय चांगलाय तिथला प्रमुख व्यवसाय जर म्हणाल तर ट्युरिजमच आहे शेतीपेक्षा ते ट्युरिजमलाच ती जास्त भर देतात ट्युरिजमवरतीच त्यांचा देश चालतो असं म्हणायला काहीच हरकत नाही ह्या म आपल्या इथून जाणाऱ्या प्रत्येक टुरिस्टला एक वेगळा मान आणि त्याची एक वेगळी काळजी घेतली जाते तो देश हा नॅचरल गॅससाठी जास्त गॅसच्या उत्पन्न दानासाठी जास्त फेमस आहे जो गॅसचं उत्पादन करतो आणि खनिजं आणि तेलाचा पुरवठा इतर देशांनाही करतो पण सग संपूर्ण देश त्यांचा पूर्णपणे ट्यूरिअम ट्युरिजमवरतीच अवलंबून आहे येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टला तिथं चांगली सुविधा कशी मिळ मिळेल याचा परिपूर्ण ते वापर करून घेतात तिथल्या मुलांना जास्तीतजास्त कॉलेजमध्ये पण त्या बद्दलचंच शिक्षण दिलं जातं अतिशय सुंदर स्वच्छ आणि चांगली कंट्री जर म्हटलात तर माझ्या दृष्टिकोनाने बाकु आहे